मला एक्साईटच्या कंपनीच्या बॅटरीबद्दल सांगायचे आहे कारण मला मी एक्साईटची बॅटरी माझ्या गाडीमध्ये दोन महिन्याआधी लावली आणि जो अनुभव मला आला तो फार चांगला आहे कारण एक्साईटची बॅटरी ही खूप व्यवस्थित काम करत आहे आणि त्या बॅटरीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला नाही आणि आजपर्यंत काही गाडी बंद वगैरे पडली अशी काही घटना माझ्यासोबत झाली नाही त्यामुळे मी तुम्हाला आग्रह करतो की एक्साईटची जी बॅटरी आहे ती बॅटरी स च वापर तुम्हीही करा आणि ही खूप चांगली बॅटरी आहे एक्साईट कंपनीची